स्वयंपाक करणं ही फक्त स्त्रियांचं काम आहे हे मला बिलकुल वाटत नाही स्वयंपाक करणं हे आवश्यक आहे सगळ्यांना तो आलाच पाहिजे जो मुलगा असो मुलगी असो किंवा स्त्री असो पुरुष असो स्वतःपुरता तरी स्वयंपाक सगळ्यांना करताच आला पाहिजे जर एखाद्या एखाद्या महिला महिलाला जर नोकरी असेल तर ती बाहेर जाते तर मग ती बाहेरून आल्यावर खूप थकते मग तिच्या घरच्या पुरुषांनी जरा तिला येईपर्यंत स्वयंपाक करून ठेवला तर तिला खूप आनंद होतो अशाप्रकारे आपण आपल्या घरातील महिलांना आनंदी ठेवू शकतो किंवा स्वयंपाक करणे फक्त स्त्रियांचंच काम आहे असं पण कुठं लिहिलं नाही आहे आजकालच्या जगामध्ये तर स्त्रीपुरुष समानता मानली जाते आणि ते सारखेच काम करतात जर नोकरी दोघे जण करत असू तर ते काम पण दोघे जण करत असाल तर तिथे स्वयंपाक पण दोघे जण करतात घरची जबाबदाऱ्या पण दोघे जण समान सारख्या वाटून घेतात त्यामुळे त्यांच्यातील भांडणंही कमी होते आणि स्वयंपाक करताना स्वयंपाक फक्त स्त्रियांनीच केला पाहिजे असंही कोणाला आता वाटत नाही पुरुषांनाही आता स्वयंपाक तेवढाच आला पाहिजे आपल्या आमच्या कुटुंबामध्येही अनेक पुरुष आहेत जे की कधीकधी स्वयंपाकात मदत करतात किंवा कधीकधी स्वयंपाक कर करतात त्यामुळेच बऱ्याच जणांना फायदा होतो घरातील स्त्रियांना स्वयंपाकापासून एक दिवस का होईना पण सुट्टी भेटते त्यांना सुट्टी भेटल्यामुळे त्यांचा आराम होतो आणि त्या त्यांना चांगलं वाटतं आणखी जास्त प्रसन्न वाटतं त्या दुसऱ्या दिवशी आणखी चांगल्या प्रकारे चांगला स्वयंपाक करू शकतात त्यामुळे घरातील लोकही आनंदी राहतात यामुळे असं कुठंच लिहिलं नाही की स्वयंपाक करणं हे फक्त स्त्रियांचाच काम आहे की पुरुषांनी ते केलं नाही पाहिजे पुरुषांना त्याने कमी कमीपणा येतो किंवा ते प स्वयंपाक करणे खूप खालच्या दर्जाचं काम आहे स्वयंपाक सगळ्यांना जेवू घालणं हे खूप पुण्याचं काम आहे आणि स्वयंपाक करणं हे पुरुषांना आणि स्त्रियांना आलंच पाहिजे आजकालचे आईवडील आपल्या मुलांना लहानपासूनच स्वयंपाक बनवता शिकवतात किव जर ते बाहेर शिकायला गेले तर त्यांना कधीच काही अडचण येऊ नये ते स्वतःपुरता स्वयंपाक स्वतःच्या हाताने करून खाऊ शकतात तर सगळ्यांना बेसिक म्हटलं तर मॅगी बनवणं पोहे बनवणं उपमा बनवणं उत्तप्पा बनवणं धिरडे बनवून या गोष्टी सगळ्यांना येतच असतात यामुळे असं बिलकुलचं कुठं लिहिलं नाही की स्वयंपाक फक्त स्त्रियांनीच केला पाहिजे की पुरुषांनी केला नाही पाहिजे आपण जर बघितलं तर मोठमोठ्या हॉटेलमध्ये बरेचसे जे स्वयंपाक बनवणार आचारी असतात ते महिला नसून पुरुष असतात त्यामुळे पुरुषही चांगल्या प्रकारे स्वयंपाक बनवू शकतात त्यांना खूप जास्त माहिती असते त्यांना प्रशिक्षणही दिलं जातं स्वयंपाकाचे स्वयंपाकाचे आता संस्था पण निर्माण झाल्या आहे तिथं आपण ऍडमिशन करून स्वयंपाक कसा बनवायचा हे पुरुषांना शिकवतात आणि शिकवलं जातं त्यामुळे महिला आणि पुरुष दोघेही आनंदी राहतात आणि त्यांच्यामध्ये त्यांच्यामध्ये कधीच भांडणही होत नाही त्यामुळे असं कुठंच लिहिलं नाही की स्वयंपाक बनवणं हे फक्त स्त्रियांचं काम आहे ते पुरुषही करू शकतात आणि पुरुष करत आहे त्यामुळे सगळ्यांना त्याचा चांगल्या प्रकारे फायदा घेता येतो